मी आजपर्यंत अनेक प्रकारचे फोटोग्राफीस केलेले आहेत मी मॅक्झिमम अनेक अनेक ठिकाणी फिरायला जातो तर तिकडं मी नेचरचे फोटोज फोटोग्राफ्स काढतो प्राण्यांचे काढतो आणि बायचान्स मी डोंगरात म्हणजे जंगलामध्ये फिरायला गेलो तर तिथं झाडांचे पक्ष्यांचे खूप सारे फोटोग्राफ्स काढलेले आहेत आणि बघायला गेलं तर डोंगरामध्ये दऱ्याखोऱ्या आणि तिथून जो वाहून डोंगरातून जो पाणी वाहत येते तिथून मी एक स्लो टाईपचा फोटोग्राफ्स काढलेला आहे तिथून आणि आणि धार्मिक स्थळांमध्ये गेलो तर मंदिरामध्ये स्तूप्स वगैरे आहेत त्यांचे मी वेगवेगळ्या अँगलमधून फोटोग्राफ्स केलेले आहेत आणि सनसेटचा पण फोटोग्राफ्स खूप छान येते प्राणी पक्षी पक्ष्यांचं जसं आपण पक्षी उडत असले आकाशात तर त्यांचा डायरेक्टली आपण वरून फोटो काढले ते खूप अजून छान वाटते आणि प्राण्यांचं जसं आपण स्टेट स्कोप लावून वगैरे त्यांचा फोटोग्राफ्स काढू शकतो जसा हरीण आहे वाघ आहे त्यांचा आपण जवळून काढू नाही शकत स्कोप लावून त्यांचा काढला तर ते फोटो खूप छान येतात तिथून आणि मंदिरावरचे कोरीव जे काम असतात तिथून आपण एक झूम करून किंवा त्यांचा जवळ कॅमेरा नेऊन ते एक फोटोग्राफ्स खूप छान पद्धतीने काढतो काढलेले आहेत मी आणि बघायला गेलं तर मी जसं जंगलाम जंगलामध्ये गेलो आहे तर तिथून मला एक छोटे छोटे किडे असतात ना त्यांचं पण मी खूप त्यांचा पण खूप मी एक बारीकीने फोटोग्राफ्स काढलेले आहेत एकदम कॅमेरा जवळ नेऊन त्यांचा झुमिंग करून